मी साधारण रोज दोन तास रियाज करते त्यामध्ये मी स्वर अलंकार आरोह अवरोह स्वर कंटोल त्याचप्रमाणे वक्र स्वर ह्यांचा रियाज करत असते हे वेगवेगळे पाठ असतात आणि त्याचप्रमाणे सा चा पण रियाज बऱ्यापैकी करते कारण सा चा रियाज करण्यामुळे तुमच्या श्वासावर नियंत्रण चांगल्या पद्धतीनं होतं आणि गाणं गात असताना त्याचा खूप उपयोग होतो त्याचप्रमाणे जे वेगवेगळे राग असतात मग राग भूप असेल यमन खमाज भीमपलास ह्यासारखे वेगवेगळे जे राग आहेत तर ह्या दुर्गा राग ह्या रागामध्ये ज्या आलाप ताना आहेत तर त्यांचाही रियाज सतत केल्याने तुमचं श्वासावर नियंत्रण चांगल्या पद्धतीनं राहतं त्याचप्रमाणे जे नेहमीचे स्वर अलंकार आहेत त्यांचा नियमित रियाज करणं त्याचप्रमाणे वक्र स्वर ह्यांचाही नियमित रियाज करण्यामुळे सुद्धा तुमचं श्वासावर नियंत्रण राहतं आणि त्याचं गाताना खूप छान फायदा होतो त्याच्यामुळे आवाज सुरेल होतो आणि तो गाणं कणसूर होत नाही किंवा आवाज हा चिरका किंवा म्हणजे कानाला त्रास देणारा होत नाही म्हणजे च् आवाज हा सुरेल होतो त्याच्यामुळं तुमचं गाणं हे सुरेल होतं वेगवेगळे गाण्याचे म्हणजे भूप राग विस्तार किंवा यमन राग विस्तार ह्याचा सुद्धा तुम्ही तुमचं गाणं गाताना यूज करू शकता त्याच्यामुळं ही ह्याच्या ह्या पद्धती वापरून तुमचं म्हणजे श्वासावर नियंत्रण असतं तर त्या म्हणजे स्वा श्वासावर नियंत्रण तुम्ही मिळवू शकता आणि त्याचं बऱ्यापैकी तुम्ही सुधरू शकता तुमचं रियाजाद्वारे सगळ्यात गाण्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जर काय आहे तर रियाज रियाजाशिवाय कोणतीही गोष्ट नाही आणि रियाजामध्ये तुम्ही नेहमीचे जे स्वर अलंकार आहेत वक्र स्वर आहेत आरोह अवरोह आहेत स्वर कंट्रोल ह्याचा ई ह्याचा वापर केलाच गेला पाहिजे त्याचप्रमाणे विविध राग आहे तर त्या रागांमधील आलाप ताना किंवा राग विस्तार तर ह्यांचाही सतत तुमच्या गाण्याम तुमच्या रियाजामध्ये समावेश असेल तर तुमचं गाणं हे खूपच प्रभावशाली मधुर होतं आणि जर तुम्ही ह्याचा वा त्यामुळे तुमचं काय होतं श्वासावर नियंत्रण होतं आणि गाताना त्याचा फायदाच होतो नुकसान होत नाही म्हणजे जर तुम्ही श्वासावर नियंत्रण ठेवलं नाही तर तुमचा आवाज चिडका चिरका येतो किंवा मग नाकातून आल्यासारखा होत होतो किनरा किनरा आवाज होऊ शकतो त्यामुळे गाणं गाताना हा श्वासावर नियंत्रण ठेवणं गरजेचंच असतं आणि रोज किमान दोन तास तरी रियाज करणं गरजेचं आहे आभारी आहे